हॅलो ओलामधून बोलत आहे तुम्ही हो आम्हाला हिरवीनगर इथे इथून जायचं होतं बरं तुम्हाला यायला किती वेळ आहे मला रामेश्वरीला जायचं होतं हिरवीनगरपासून तर रामेश्वरी हां ठीक आहे परंतु आता ते हिरवीनगरमध्ये नका येऊ तुम्ही त्याच्या थोडंसं समोर गंगाबाई घाट आहे तिथे या कारण तिथून आम्ही निघालेले आहोत तर तिथं त्याच्या थोडंसं समोर या तुम्ही ठीक आहे हां गंगाबाई घाट इथून आम्हाला जायचं आहे

कारणआम्ही हिरवीनगरमधून निघालेलं आहोत तिथून ते आम्हाला ते आमच्या नातेवाईकांनी आम्हाला तिथे गंगाबाई घाटपर्यंत सोडून दिलेलं आहे तर तुम्ही तिथून आम्हाला गंगाबाई घाटपासून आम्हाला पिकअप करू शकता तर तुम्ही तिथे पिकअप करायला या आम्हाला रामेश्वरी जायचं आहे बरं किती वेळ लागेल तुम्हाला बरं पाच मिनटं लागतील ओके ठीक आहे धन्यवाद